हां हॅलो मॅडम हां काय चालू आहे

अरे बापरे बरीच आहेत की हां हां हो

अरे वा बरं बरं आमच्या वर्गामध्ये पण बरेच आहेत आता तर त्याच्यामधली एक स्वरा आहे ना इतकी सुंदर गाणे बडबड गीते तर इतकी सांगते ना म्हणती ना तर मॅडम मला ह म्हण हो हो का ह खूप मुलांना असं इतके तिनं ग गाणे माझ्या मागे म्हणा माझ्या मागे म्हणा असं म्हणून तिनं इतकी बडबड गीतं मग माझ्या सहित अजून मला वाटलं मॅडम मी हे म्हणून दाखवू का तिला बस कर म्हणलं तरी पण तिनं म्हणती नाही नाही मी एक मग एक छोटंसं गाणं म्हणून दाखवते ना मॅडम तुम्हाला तर मी त्या दिवशी सर्वच म्हणली कोण बाळा तुला कोणतं आवड आहे त्या गाण्याची तर लगेच तिनं माझे हा अंगठ्यावर माझे हात गुडग्यावर इतकं सुंदर म्हणती नं पूर्ण अवयवांची ओळख करून दिली माहिती आहे का आणि गोष्ट तर इतकी छान सांगते ना ते कावळ्याची चिमणीची आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तिला लगेच कसं काय सुचलं काय माहिती ती आल्या आल्या मॅडम म्हणजे इथे कावळ्याचं घर शेणाचं आणि चिमणीचं घर मेणाचं अशी करून गोष्ट खूप सुंदर रचना सांगितली तुमच्याकडे आहे का कुणी हो का

हो हो मुलांना पण थोडेसं आवड पण निर्माण होती नं हो हो चालेल हां ह हो ठीक हो ना हो ना हो खूप छान वाटलं चालत आहे बोलू मग पुन्हा हं बाय